मी लॉकडाउनमध्ये विविध क्यु क्युझिन बनवायला शिकले आहे जसे समोसे कचोडी छोले कुलचे छोले भटुरे रसमलाई गुलाबजामुन रसगुल्ले आणि आलू शाही पनीरची भाजी कोफ्त्याची भाजी मेथी पराठे सगळं करायला शिकलेली आहे आणि सर्वात सोपे म्हणजे आलू परोठे हे सर्वात सोपे कुझिन आहे आणि खायला पण चांगले वाटतातं